औरंगाबादमध्ये एका महिलेचा कुत्रा एका व्यक्तीवरती फक्त भुंकला करणारे कारणाने त्या व्यक्तीने त्या कुत्र्याचा जीव घेतला तर हे अक्षरश चुकीची गोष्ट आहे की एक मुकं जनावर आहे तो फक्त भुंकला कारणा कारणाने त्या व्यक्तीने त्या कुत्र्याचा जीव घेतला तर हे अक्षरशः चुकीची गोष्ट आहे तर यावर तर मी कारवाई नक्कीच करणार आहे आहे आणि मला या विषयी पण मला लोकांकडून सपोर्ट मिळावा ही मी अपेक्षा करतो आणि त्या माणसा व्यक्तीवरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि हे अक्षरश चुकीचं आहे ते मुके जनावर असतात त्यांना एवढी अक्कलही नसते तरी फक्त भुंकलं कारणाने कोणाचा जीव घेणे कोणत्या मनुष्यजातीचा मनुष्यप्राण्याचा जीव घेणे हे चुकीचं अक्षरश चुकीची गोष्ट आहे